हॅलो शर्मा रेसोरंटवाले बोलतात का हो मी आज सकाळी तुमच्याकडे जेवण मागितलेले वेज कोल्हापुरी बिर्यानी आणि आइसक्रीम तुम्ही ते पाठवलं वेळेवर पण ते सगळं अन्न खराब आहे काहीमधून ग् वास येत आहे आणि काही शिळं वाटतं आहे मला तर तुम्ही असं कसं पाठवलं माझ्या घरी संध्याकाळी पार्टी आहे त्यासाठी मी तुमच्याकडनं दहा पॅकेट मागवले होते पण तुम्ही ते चांगले नाही पाठवले तर तुम्ही क् नवीन पाठवणार का परत मी ऑलरेडी तुम्हाला पैसे दिलेले आहे पण ते चांगले नसल्यामुळे मला ते माझ्या गेस्टला देता नाही येणार आहे तर तुम्हाला मी परत हे बॅक पाठवते तुम्ही मला प्लीज नवीन परत पाठवून द्या आणि सोबत मला एक्स्ट्रा ॲसक्रीम अजून द्या त्याचे काही पैसे असेल ते मी तुम्हाला पाठवते हो चालेल आणि थँक्यू माझ्या तक्रारीकडे तुम्ही लक्ष दिलं आणि समजून घेतलं मला आणि माझ्याशी अर्ग्युमेंट्स न करता तुम्ही मान्य करून मला परत देत आहे थँक्यू